नवशिक्या बायकर्समुळे सर्व सा सर्वात सामान्य चुका होतात नवसिकर्स जे आहे ते त्यांना गाडी चालवण्याचा अनुभव नसल्यामुळं सर्वात फास्ट चालवतात त्यांना पुढच्या परिणामाची जाणीव नसते त्याच्यामुळं ते खूप फास्ट पळवतात वाहतुकीच्या नियमाचे पालन करत नाहीत त्यामुळे ॲक्सिडेंट होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे नवशिके हे कोणत्याही नियमा माहीत नसल्यामुळं कसेही गाडी पळवण्याचा पर प परिणाम असं की ॲक्सिडेंट होतात धडकणे वगैरे असे परि परिणाम होतात